होय स्पॉटिफाय आणि ॲपल म्युझिकसारख्या म्युझिक स्ट्रीमिंगचा वापर केलेला आहे स्पॉटिफायमध्ये आपल्याला निवड श्रेणी असतात तुम्हाला ज्या गाण्यांचा आस्वाद घ्यायचा आहे किंवा तुम्हाला डिवोशनल साँग ऐकायचे आहे किंवा मोटिवे जे आपले रोमँटिक साँग ऐकायचे आहेत अशा वेगवेगळ्या श्रेणींचा तिथे समावेश असतो आणि डा आपण जे गाणी डाऊनलोड करतो किंवा आपण जी गाणी स्टोअर करून ठेवतो तर ते काही काळानंतर त्यांची जी क्वालिटी आहे ती थोडीशी वेगळी होते साउंडमध्ये बराचसा इफेक्ट पडतो पण स्पॉटिफाय आणि ॲपल म्युझिकसारख्या वरनं स्ट्रीमींगवरनं जेव्हा पण त्याचा अनुभव घेतो तर तो अनुभव वेगळाच असतो आणि गाण्यांची जी क्वालिटी आहे किंवा जो साउंड आहे हा खूप क्लिअर असतो आणि वेगवेगळ्या व्हेरायटीमध्ये ते साँग्स अवेलेबल असतात